हो हो हो बोल बोल बोल नाही ना ऐक ते क्लायंट आले होते त्यामुळे थोडंसं हे झालं बसेल थोड्या वेळाने तुझं काय बाकी अच्छा माझ्याही तेच डोक्यात होतं हां म्हटलं हे आहे ॲनिवर्सरीचं कायतरी करूया एक वीकेंड जायचं म्हणजे कसं जरा थोडं गेल्यासारखं वाटतं कारण दोन दिवसात हां

आऊट ऑफ जायचं का कसं इंडियातच जायचं बरेच आहे हां ॲक्च्युली आत्ता नॉर्थमध्ये खूप असेल थंडी मला कुर्ग वगैरे जायची इच्छा आहे पण साऊथ जरा डाऊटफुल आहे कसं असेल काय असेल हां हां जाऊन पण येऊयात दोन जणांकडे प्लॅनिंग वगैरे कसं होत आहे काय होत आहे हो ना मला पंधरा दिवस आधीच सुट्टी टाकावी लागते कुठे जायचं आहे काय जायचं आहे सगळं तर हो आणि मला असं वाटतं आपण जर महाराष्ट्रामध्ये गेलो ना तर माथेरान महाबळेश्वर चांगली आहेत कारण माथेरानला टॉय ट्रेन आहे

काश्मीरही करता येईल काश्मीरलाही चांगले ठिकाणं आहेत हो उत्तर साईडला थोडंसं ते असेलच पचमढी चांगलं आहे मध्य प्रदेशमध्ये आहे हो हो हो भरपूर ठिकाणं आहेत फिरायला आणि

नैनीताल वगैरे जे आहे तर ते पण चांगलं आहे आणि आपल्याला दिल्लीला जायचं तर राजधानीनेच जायचं हो हो हो आणि पूर्ण वीक हो पूर्ण आठवडा घ्यायचा आणि जो आठवड्याचा शेवट आहे तर तो ही व्यवस्थित

हां हां हां आणि प्रीती शामिनीलाही घेऊयात सोबत कारण एखादी जोडी जर असली तर मग कसं होतं आपल्याला फिरायलाही व्यवस्थित हे करता येतं दोघं दोघं असले तर थोडं कंटाळवाणं होऊ शकतं

हो नाशिक रोडला थांबते राजधानी मग राजधानीनं जायचं दिल्ली हजरत निजामुद्दीनला उतरायचं तिथून मग काही कॅब वगैरे किंवा थोडंसं एक दोन दिवस दिल्लीत पण हे करायचं मस्त हा माहोल एकदम छान आहे आणि हो खरेदी करायची आणि पंजाबी खाणं हा खूप हे चांगलं आहे तिथे मस्त एकदम हो हो हो एक खर्चाचाही अंदाज घेऊ जे त्या दृष्टीने काही गोष्टी असतील हो हो हो माझं पण काही तिथे आहेत ओळखीचे लोक तर त्या दृष्टीने त्यांच्याशी बोलता येईल हो हो हो बरोबर हो हो हो आणि हां आणि कसं आहे काही गोष्टी ज्या होतात ना त्या आत्ताच होतात नंतर नाही होत ओके